अलीकडे सर्वाधिक वापरला जाणारा ॲप म्हणाल तर व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे आणि स्मार्टफोनचे मी म्हणेन जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत कारण काही गोष्टी या फोन वर खूप विचित्र पक प्रकारे दाखवल्या जातात की जसं की म्हणजे आपण म्हणू शकतो मुलांच्यात होणाऱ्या हार्मोनल चेंजेस किव किंवा काही गोष्टी अशा असतात की ते आपण नाही बघितल्या पाहिजेत त्या त्या वयालाच ते बघणं व्यवस्थित नाही आहे त्याच्यामध्ये मुलांमध्ये होणारे जे बदल आहेत जे आक्रमिकता आलेली आहे आणि नको त्या विषयाबद्दल असणारी जी ओढ आहे ती कुठेतरी असं वाटतं की ह्या व्हॉट्सॲप म्हणजे ह्या जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे मी म्हणेन की या ॲप्सवर कोणतेही अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही दाखवूच नका किंवा मोबाईल कोण वापरतं आहे म्हणजे कोणत्या वयाची व्यक्ती वापरते आहे त्याच्यानुसारच तुम्ही व्हिडिओ सजेस्ट करा मान्य आहे मला की आपण कोण बघतं आहे हे तर लक्षात घेऊ शकत नाही पण जेव्हा तुम्ही मोबाईल कार्ड देता त्या वेळेस त्या माणसाचं एज तिथे दिलेलं असतं त्याच्यानुसारच जर आपण त्याला हे केलं काय म्हणू या त्याच्या वयाच्या नुसारच त्याला व्हिडिओज दाखवले किवा मुलांसाठी जी मोबाईल असेल ते वेगळेच असावेत आणि त्याच्यावर बऱ्यापैकी मी म्हणेन की त्यांच्या वयाला सा सो शोभेल असेच व्हिडिओ टाकले जावेत किंवा ते बघण्याची त्यांना परमिशन असावी